हो मी वर्तमानपत्र वाचत आहे त्याच्या वाचत वाचत जे एक कादंबरी मी वाचली आहे ती इतकी छावा कादंबरी इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये सगळे आपली संभाजी महाराजांची इतिहास घातलेला आहे त्या इतिहासात जे संभाजी महाराजांनी इतिहास जो घडवलेला आहे त्याची माहिती आहे ती कादंबरी इतकी छान आहे की ती वाचली तरीच मन तृप्त होत नाही की सारखेच वाचवी वाटत आहे इतकी सुंदर कादंबरी आहे जेणेकरून की ह्या वर्तमान पत्रा पत्राहूनही ती कादंबरी अति अतिशय छान आहे त्यामुळे ती कादंबरी जेवढेंदा वाचेन तेवढेंदा वाचावेसेच वाटते ती कादंबरी फार सुंदर आहे